हो हो भेटते होय भेटते ना काय पाहिजे तुम्हाला हां किती पाहिजे होते

हां हां फाऊंडेशन किती पाहिजे होतं हां हां हां पाहिजेत अच्छा अच्छा हां हां हां कितीक पाहिजे

हां हां हां हां हां हां हो हो बाकीचे ते निस्तिक पण आहे लिस्टीक कोणत्या प्रकारची पाहिजे कशी पाहिजे कोणत्या कंपनीची पाहिजे हां हां हां हो हो

हां हां लिप लायनर लिप लायनर कितीक पाहिजे

हो हो लिप लिपस्टिक पण मिळते

हो काय आहे ना हां हां हां ठीक आहे

हां हां हां आणखी आणखी काय पाहिजे होतं आयशॅडो हां हां हां हां हां हां ने नेलपेंट नेलपेंट वगैरे पण सुंदर आहे नेलपेंट वगैरे पण पाहिजे का ह्येर रिंग्स आहे नेकनेसेस आहे हां ते पाहिजे काय हां हां आयशॅडो हां हां हो ठीक आहे मग येऊन जा आं हो हो ठीक आहे अकरा ते पाचपर्यंत ठीक आहे ठेव हो या मग हां